मी ॲमेझॉनवरून वामसी या कंपनीची एक ब्रँडेड कुर्ती खरेदी केली होती ती कुर्ती खूपच सुंदर आणि ब्युटिफुल होती त्या कुर्तीचा कपडा ही खूप छान होता मला चार लोकांनी विचारलं की तुम्ही ही कुर्ती कुठून खरेदी केली आणि त्या लोकांना ती कुर्ती खूप आवडली कुर्तीही धुतल्यानंतर तिचा कलर वगैरे काही गेला नाही आणि ती खूप टिकाऊ निघाली होती